हो मला वाटते की मुलांना मराठी भाषा शिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे मराठी ही आपल्या राज्याची संस्कृतीची आणि इतिहासाची ओळख आहे ही केवळ भाषा नसून आपल्या विचाराची भावना व्यक्त करण्याची आणि समाजाशी जोडून राहण्याची एक साधन आहे आजच्या काळात इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य दिले जात असले तरी मातृभाषेचे स्थान कुठल्याही बाबतीत कमी नाही मुलांना मराठीतून विचार करायला शिकवल्यास त्यांची बौद्धिक क्षमता आत्मविश्वास आणि सहनशीलता वाढते भाषेच्या माध्यमातून संस्कृती परंपरा लोककथा सण उत्सव यांचा परिचय होतो ज्यामुळे मुलामध्ये सामाजिक जाणीव मूल्यसंवर्धन घडते शिवाय मराठीतून शिकलेली शिक्षणपद्धती मुलांना अधिक चांगल्या प्रकारे समजते कारण ती त्याच्या मानसिक जडणघडणशी सुसं सुसंगत असते